आमच्या गावात म्हटलं तर स्थानिक देवता आणि सगळ्यात जास्त ज्या देवाला मानते ते आहेत वरचा महादेव वरचा महादेव मंदिराला खूप महत तिथं मानतात त्या देवाला महादेवांना सगळेच जवळपास आमच्या गावामध्येच नाही पण त्या आमच्या महादेवाला वरचा महादेव म्हटलेला असतो वरचा महादेवांना रोज सकाळी लोक तिथं पाया पड्यांना जातात सकाळी सकाळी आंघोळ करून आणि दर सोमवारी तर मी पण जात असतो आणि त्यांच्या उपवासा उपासनात वेगवेगळ्या प्रथा विधी पाळल्या जातात जसं की दर महाशिवरात्रेला तिथे खूप मोठी पूजा होत असते ल जत्राच असते एक प्रकारची आकाश पाळणे वगैरे खूप खूप आकाश पाळणे चालणे अजून काय आपले खायला वगैरे जत्राच असते जत्रा आता तुम्हाला पण माहीत असेल तिथं जत्रा असते आणि खूप लोक उपवास धरतात त्या दिवशी जवळपास पूर्ण गाव उपवास धरते तिथे गाव उपवास धरतात लहान मुलांसहीत म्हाताऱ्यांसहित उपवास धरतात तिथं आणि मग ते उपवास रात्री पण नाही निरंकाळाचा उपवास असतो तो र सकाळी एकदा नाश्ता करायचा काहीतरी फराळाला वगैरे साबुदाण्याची खिचडी किंवा किंवा आपलं भगर भगर नाही जमत म्हणा तसं चिप्स आलू चिप्स वगैरे असं खायचं त्याच्यावरच राहायचं आणि रात्री रात्री तसंच कायतरी खायचं आणि थोडं फळं वगैरे असं खायचं राजगिऱ्याचे लाडू वगैरे खाऊन मग झोपी जायचं मग दुसऱ्या दिवशी आपापलं रेग्युलरपणे जेवण घेवण करून बसायचं